धाराशिवमध्ये भांगे म्हणून मूर्तिकार आहेत ते महागणपतीची मूर्ती तयार करतात त्यांच्याकडे पी यू पी हे साचे आहे त्याच्यामध्ये तयार करतात आणि त्याला परत ते आकार करतात मुकुट करतात शेला करतात उंदीर करतात आणि गणपतीचे अलंंकार तयार करतात आणि आणखी त्याला कलर देऊन व्यवस्थित दगडूशेठ हलवाई लालबागचा राजा विविध प्रकारचे गणपती आणखी तयार करतात मोरावरचा गणपती ह्याच्या आणि एखाद्या उंदरावर बसलेल्या गणपती असे बरेच प्रकारचे गणपतीचे प्रकार ते तयार करतात आणि धाराशिवमध्ये सगळ्यात मोठे मूर्तिकार भांगे म्हणून आहेत ही त्यांची हस्तकला आहे